मी रोज त्यांना संतुलित आहार देत असते ते म्हणजे की चांगल्या पद्धतीने की कमी तेलाचं कमी याचं कमी साखरेचं माझ्या सासऱ्यांना तं स्पार्किंगचा त्रास आहे पण त्यांना जे पौष्टिक आहे ते म्हणजे चांगलं तूप वगैरे पालेभाज्या अकं मटकी वगैरे त्यांना देत राहते ज्या ज्यामधे व्हिटॅमिन जास्त आहे आणि ते चांगलं आहे ते देत राहते आणि माझ्या सासूचं जे वेट जास्त आहे त्याच्यामुळे त्यांनापण कमी तेलाचं कमी गोड असं देत राहते की त्यांना जे की पौष्टिक राहिलं पाहिजे म्हणून पोरांना सुद्धा की त्यांना बुद्धी वाढायसाठी आणि खूप वेळ टिकाऊ असं देत राहते पोळी वगैरे रोजच्या याच्यात देते सलाद देत राहते सलाडनंसुद्धा आपलं हे चांगलं राहते पौष्टिकता व्हिटॅमिनपण चांगले मिळत राहतात बिटाचापण जास्त प्रमाणात वापर करते कारण की त्याच्यामुळे शरीरात रक्त वगैरे जास्त वाढते आणि पालकाचं सूप देतेच पालकाच्या भाज्या देते त्याच्यामुळे पालकानंपण चांगलं हे राहते शेपूची भाजी देते त्यांना की हे आपले हिमोग्लोबिन वगैरे वाढत राहते जे आहे जे सगळं पौष्टिक असते असं पौष्टिक मी आपल्या आहारात समाविष्ट करत राहते रोजच्या जेवणात तरीपण एक कडधान्य वगैरेपण देत राहते आणि पौष्टिक जे असते वरणभात भाजी पोळी सलाद कोशिंबीर या पद्धतीचा जो असता पालेभाजीचा तर रोज वापर करत राहते आणि ताकपण जे असते जेवणात ते रोज वापरले जाते कारण ताकानं सुद्धापण आपल्याला डी व्हिटॅमिन वगैरे मिळू शकतं त्याच्यामुळे ते पण थंड राहतं या दिवसात उन्हाळ्याच्या दिवसात तर ते ताक हे घेतल्याच गेलं पाहिजे त्याच्यामुळे ताकपण आपण नेहमीत वापरलं गेलं पाहिजे आणि जे आपल्या जेवणाचा आहार आहे तो आहार संतुलितच असला पाहिजे म्हणून मी सगळं समाविष्ट करते आणि जे पौष्टिक आहे ते सगळं देते अंडी वगैरे मांसाहार जे असते ते सुद्धापण देत राहते हिवाळ्याच्या दिवसात अंडीचा पण वापर उपयोग जास्त करत राहते उदडाचे लाडू डिंक मेथ्याचे पण लाडू हिवाळ्यात हे पण देत राहते ते कारण की ते पण पौष्टिक असतात आणि दमदार असतात शरीरासाठी चांगल्या पद्धतीने ते जागतातही आणि शिऱ्याचा बदाम देत राहते भिजवून बदाम दिल्या की त्यानं पोरांच्या बुद्धीत वगैरेपण वाढ होते त्याच्यामुळे ते पण मी देत राहते ए ह्या जे आहे गोष्टी ह्या वारंवार ए करत राहते ओ जे ऋतुप्रमाणे जे लागत राहते ते व्यवस्थित त्या आहारात आम्ही समाविष्ट करत असतो